जनावर करत असलेल्या वर्तनावरून समजून येते की त्याला काहीतरी झालेली आहे त्याकरीता मग शेतकरी त्याची आरोग्य तपासणी करतो आणि त्याला काय झाले हे नेमका जाणून घेतं जनावरांमुळे आपल्यामध्ये पायकूज हा जनावरांचा एक आजार आहे त्या त्यापासून माणसावर सुद्धा त्याचा वाईट प्रभाव पडू शकतो